हॅलो नमस्कार क्रिष्णा हॉटेल आहे का माझ्याकडे एक डिस्काऊंट कूपन आहे तर त्या डिस्काऊंट कूपनचा मी वापर करून आपल्याकडून एक राजस्थानी थाळी मागवण्याच्या विचारात होतो तर राजस्थानी थाळीवरती मला डिस्काऊंट कूपन अवेलेबल मिळेल का आपल्याकडे अव्हेलेबल आहे का आणि मिळेल तर ते किती प्रमाणात मिळेल यावरती किती मोठ्या प्रमाणात मला डिस्काऊंट देण्यात येईल